मी सनातन हिंदू धर्माचा पाईक आहे आणि आमच्या धर्मामध्ये अशी शिकवण आहे की सर्वांना सुखी कर समस्त लोका सुखिनो भवन्तु अशी आमची धारण आहे म्हणजे मी पण सुखीया व्हायला पाहिजे त्याचबरोबर माझ्या आजूबाजूचे सगळे पण सुखी राहायला पाहिजेत हा आमची धर्माची शिकवण आहे त्यामुळे ह्या धर्माचा तत्वाचं पालन मी करतो